आजकाल फक्त मोबाईलवर बोटं चालतात पायानी खेळायच्या विसरूनचं जाते लोक पण आमच्या भागात असं आहे नाही इथे खेळ म्हणजे उत्सव गावात दर रविवारी सकाळी आरोग्य रन ठेवतात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे धावत असतात काहीजण धावतात व्यायामासाठी तर काही फक्त शेवटी मिळणाऱ्या चहा बिस्किटासाठी आमच्याकडे योगा शिबीर पण लावलं जातं दर महिना कुणी म्हणतो प्राणायाम कुणी म्हणतो पाण्याच आम पण सगळी मंडळी ताजीतवानी वाटते तिथून आल्यावर मुलांसाठी खो खो कबड्डी आणि मॅटवर कुस्तीचे सराव केले जातात पण पोरं खेळत असताना हसत हसतं धावतं पडलं तरी उठते म्हणजे मानसिक आणि शारग्य शारीरिक आरोग्य दोन्ही सांभाळतं महिलांच्या खास झुंबा डान्स क्लास सुरू केला गेलेला आहे सकाळी बघा साऱ्या ताई डान्स करत असतात आणि त्यांच्या हसण्याच्या आवाज दूरदूर ऐकू येतो खरंतर खेळ म्हणजे फक्त शरीराला नाही तर मनालाही टवटवीत आणि ठेवण्याच्या उपक्रम उपक्रम हा गावात राबवला जातो गावात एकजुटीनं पण वातावरण तयार होतं तर सांगायचे आहे की मानसिक आरोग्यासाठी डॉक्टर नको एक मोकळं मैदान आणि दोन दोन तीन मित्र एवढेच ठीक आहे